खरंतर स्वयंपाक करणं ही एक कला आहे ती पाककलाकृती या विषयात मोडते स्वयंपाक हा सहसा लगेच येणारा गोष्ट नाही आहे मीस् आठवड्यातन दोनदा स्वैंपाक करते जर मी रात्री स्वैंपाक करत असेल तर मी आधीच कणिक वगैरे भिजावून ठेवते ज्याच्यामुळे मला पोळ्या करताना सोयीस्कर व्हावं आणि त्या पोळ्या अगदी खुसखुशीत चविष्ट आणि चांगल्या शिजव लेल्या असाव्यात ज्यामुळे खाणाऱ्यास त्या चविष्ट लागाव्यात

मी बाजारातून आणलेल्या भाज्या आधीच धुवून नीट स्वच्छ करून त्यांना चिरून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मला त्या त्वरित भाजी करण्यासाठी मिळाव्या ज्याच्यामुळे माझा वेळ वाचावा तसेच भाजीसाठी लागणारे भांडे वगैरे मी आधी स्वच्छ धुवून पुसून नीट काढून ठेवते ज्याच्यामुळे मला ते भांडे उगाच शोधण्यात वेळ नको जावा तीज मला जिथे हवी तिथे लवकरात लवकर मिळावे ज्याच्यामुळे स्वयंपाक करण्यास उशीर नको व्हायला तसेच भाजीला लागणारा चमचा वगैरे आधीच धुवून घेतल्याने आपल्याला लगेच तो हातात मिळाल्यावर आपण पटपट स्वयंपाक करू शकतो त्याच्यामुळे आपला वेळ वाचू शकतो